काखेत कळसा गावाला वळसा अंथरुण पाहून पाय पसरावे अडला हरी गाढवाचे पाय धरी भित्या पाठी ब्रह्मराक्षस गाढवाला गुळाची चव काय अति तेथे माती उथळ पाण्याला खळखळाट फार कुठे इंद्राची ऐरावत कुठे शामाभटाची तट्टाणी आयत्या बिला बिळावर नागोबा देव तारी त्याला कोण मारी पी हळद हो गोरी वासरात लंगडी गाय शहाणी अकलेचे तारे तोडणे ऊस गोडला गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये सुतावरून स्वर्ग गाठणे जाऊ तिथे खाऊ भयभीत होणे डोळे पांढरे होणे घशाला कोरड पडणे वड्याचं तेल वांग्यावर सोन्याहून पिवळे होणे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार पळसाला पान पाने तीन कोल्ह्याला द्राक्षं आंबट हातच्या कंकणाला आरसा कशाला अति शहाणा त्याचा बैल रिकामा हात मारणे म्हणजे भरपूर खाणे हाय खाणे धास्ती घेणे हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्यादेखत फसवणूक निसटून जाणे हात हलवत परत येणे काम न होता परत येणे हात झाडून मोकळे होणे जबाबदारी झटकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे हातापाया पडणे म्हणजे गयावया करणे हातावर कंकण बांधणे